हॅलो उबर ड्रायव्हर मी सिद्धार्थ बोलतोय मी मगाशी तुमची कॅब बुक केलेली परंतु मला होत असलेल्या विलंबामुळे मी तुमची अजूनही वाट शकत नाही त्यामुळे तुम्ही कॅब ही रद्द करावी मला तातडीने माझ्या निर्धारित स्थळी पोहोचायचं आहे